अगोदर जे मोबाईल होते ते साधे मोबाईल होते त्यामध्ये आपण व्हॉट्सअप वगैरे वापरू शकत नव्हतो व्हिडिओ बघू शकत नव्हतो कुठली जर माहिती काढायची असेल तर ती माहिती आपण काढू नव्हतो शकत आता जे नवीन स्मार्टफोन निघालेले आहे त्यामध्ये आपण व्हिडिओ कॉल करू शकतो जो व्यक्ती आपला कितीही दूर असेल त्याला आपण पाहू शकतो परत लगेच कोणाला मॅसेज टाकू शकतो स्मार्टफोनमुळे जसं आता हे झालेलं आहे की आपण लगेच कुणाला बिल भरायचं असेल पैसे पाठवायचे असेल ह्या सगळ्या गोष्टी आपण लगेच पाच मिनिटाच्या आतमध्ये म्हणजे लाईनीमध्ये उभं रहायची गरज पडत नाही आता जर आपल्याला कुठल्या देशाची म्हणा किंवा कुठल्या गावाची माहिती काढायची असेल किती किलोमीटर आहे कुठल्या गावाला आपल्याला जायचं असेल सर्च करायचं असेल तर लगेच आपण गूगलला जाऊन त्यात सध्या आपण सर्च करू शकतो नेटवर्क कनेक्शन खूप छान आहे अगोदर नेटवर्कच नाही रहायचं आता नेटवर्क राहते तसं तर सध्या आता जिओ सगळेजणं जिओचं सिम वापरतात मी पण सध्या जिओचं सिम वापरत असते आणि मला दर महिन्याला साडेतीनशे रुपये अडीचशे जसं दोन जी बी टाकलं तर जास्त खर्च येतो जर वन जी बीचा घेतला तर साडेतीनशे रुपयाचं मला रिचार्ज करावं लागतं आणि आता नवीन मोबाईल आल्यामुळे जे स्मार्टफोन आल्यामुळे नवीन टेक्नॉलॉजीमुळे खूप साऱ्या गोष्टी सोप्या झालेल्या आहे आपल्याला आपले भरपूर सारे कामं आपल्या मोबाईलमधून होऊन जातात जसं मेल पाठवणं आहे ऑफिसचे काही ऑफिशियल वर्क करायचं आहे तर आपण आपल्या मोबाईलवरून ऑनलाईन करू शकतो अशा आपल्यासाठी तर आता सध्याच्या परिस्थितीत गूगलने शॉप ऑनलाईन शॉपिंग करू शकतो ऑनलाईन कुठलीही वस्तू मागवायची असेल तर ती मागवू शकतो कुठल्या गोष्टी ऑर्डर करू शकतो म्हणजे आता नवीन जे टेक्नॉलॉजी आलेली आहे नवीन जे स्मार्टफोन आलेले आहे त्याच्यामुळे खूप भरपूर सारा बदल झालेला आहे लोकांच्या जीवनामध्ये आणि खूप साऱ्या सुविधा जे काम आपला एक दोन तास लागायचे तिथे ते लवकरात लवकर पाच मिनिटात होऊन जातं आणि हे खूप सोईचं झालेली आहे आजसाठी आपल्यासाठी